हॅलो नाही काय नाही सगळं ठीक आहे तुम्ही सांगा मग

सगळं चांगलं आहे ना हो आता परिस्थिती चांगली नाही नंतर बघू हो तेवढं आता आपल्याला माहिती आहे म्हणा पण सध्या आता घरची परिस्थिती नाही आहे बरोबर तर मग आता त्यांना काय करणार आहे जसं जमते तसं भरू भरते माहिती आहे म्हणा पण आता हा हो हो जसं जमतो तसं आता थोडे थोडे भरू हां बघते बघते इकडून तिकडून कोणा जाऊन जमत असेल तर अजून काही